असे बरीच कारणे आहेत ज्यामुळे गावातील वृद्ध अंथरुणाला खिळतात काही वृद्धांना आजार असतात काही माणसे वीक असतात खूप त्यामुळे त्यांना उठायला प्रॉब्लेम होतो त्यांच्या अंगात अशक्तपणा असतो त्यामुळे त्यांना त्रास होतो त्यामुळे ते अंथरुणाला खिळत असतात असे काही आजारही असतात जसे की संधीवात पॅरलायसिस ज्यामुळे वृद्ध माणसं अंथरुणाला खिळत असतात तर त्यांचे घरचे कुटुंबीय त्यांच्यासाठी त्यांची खूप काळजी घेतात ती कशी तर ते दवाखान्यात दाखवतात त्यांच्यावर उपचार घे उपचार सुरू असतात त्यांचे त्यांची स्वच्छता त्यांचे हायजीन पूर्ण पाळण्यासाठी त्यांची मदत करतात त्यांची त्यांचे औषधांची वेळ खाण्याची वेळ हे प्रत्येक गोष्ट ते सांभाळून देतात अशा प्रकारे ते त्यांची काळजी घेतात आणि त्यांच्यासाठी काही ठिकाणी केअरटेकर पण ठेवलेला असतो जे की त्यांची काळजी घेऊ शकल काही जणंना वेळ नसतो तर त्यामुळे ते केअरटेकर ठेऊन वृद्धांस वृद्धांची काळजी घेतात आणि अशा प्रकारे कुटुंबीय आपल्या घरातील वृद्ध माणसाची काळजी घेतात